हिंदू धर्माच्या मुख्य श्रद्धा आणि शिकवणी या खूप प्रकारच्या आहेत सर्वात पहिले हिंदू धर्मामध्ये आपण वसुधैव कुटुंबकम या विचारानं सगळ्या गोष्टी करत असतो पूर्ण पृथ्वी हेच आपले कुटुंब आहे असे सगळेजण मानत असतो सनातन धर्मापासून सनातन धर्माच्या स्थापनेपासून या सर्व गोष्टी आपल्याला शिकवण्यात आल्या आहेत त्या प्रकारे वागण्यात आपल्या धर्मामध्ये येत असतात धर्मामध्ये श्रद्धा ही बऱ्याच उत्सव सण परंपरा याच्यावर निर्भर आहे जसं हिंदू धर्माचे मराठी जेवढे सण आहेत जसं चैत्रशुक्ल प्रतिपदेपासून फाल्गुन मा अमावास्येपर्यंत मराठी महिन्यात येणारे सर्व सण गुढीपाडवा त्याच्यानंतर रामनवमी हनुमान जयंती हे उत्सव सोबतच गणपती उत्सव दसरा दिवाळी या सर्व गोष्टी आणि त्यांच्यावर असलेली लोकांची श्रद्धा आणि त्यामुळे एकमेकांमध्ये सगळ्या गोष्टी मिळून मिसळून राहणे आणि आपले सण आपलं संस्कृती हे टिकून ठेवणे ही शिकवण आपल्या पुढच्या पिढीला देत राहणे आणि वसुधैव कुटुंबकन कुटुंबकम या गोष्टीसोबत एकत्रित राहणे अशी आपली संस्कृती आहे आणि याप्रमाणे सर्व गोष्टी सनातन धर्मामध्ये चालत आलेल्या आहेत